हां हॅलो हां नमस्ते सर जी बोलो ना हां सर जरा मी खाली इकडे पार्किंगमध्ये आहे तुम्ही आहे का घरात हां सर येतो आहे सोसायटीत हां दिसतो आहे सर जरा सर कामाचं लोड असतोय काम वगैरे आणि त्यात काय झालं आहे ते बाहेर जातो ना जेवायला हॉटेलमध्ये वगैरे त्यामुळे तब्येत बिघडलेली आहेत सर जरा काय चांगले हॉटेलवर

करावं मग सर ते काय झालं आहे ते फास्ट फूड खाऊन खाऊन सर तब्येत बिघडलं आहे डॉक्टरांनी बाहेरचं काय खाऊच नका असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे काही ट्रॅडिशनल पारंपरिक असेल जेणेकरून पोट बिघडणार नाही अशा हॉटेलचं एखादं नाव सांगा किंवा तो मेनू सांगा किंवा डॉक्टर चांगला सांगा

सर मी आं हां हां डॉक्टरांनी काय सर डॉक्टरांनी सांगितलं जे फास्ट फूड आहेत जर आपण जे फास्ट चायनीज वगैरे खातो आहे सर ह्या पंधरा दिवसांमध्ये चायनीज खाणं खूप झालं आहे त्यामुळे तब्येत जी आहे ही तब्येत पूर्णपणे बिघडलेली आहे बघा त्यामुळे याला डॉक्टरने सांगले मला बाहेर जाऊ नका ॲक्चुअली कसं आहे सर आता ही नोकरी बैठी नोकरी असल्यामुळं आणि ते खाणं फास्ट फूड त्यामुळं वजनही वाढलेलं आहे आणि वजन कमी करायचं हे एका ठिकाणी चाललेलं आहे त्यामुळे आता जिम

हां बरोबर आहे की सर जातो फॅमिली पण मित्रांबरोबर जास्त झालेला हां हां सर आमचे काय त्या फूड्स फूडमध्ये पॉईझन वगैरे म्हणजे केमिकल्स वगैरे वापर होतो आहे चायनीज केमिक ते चायनीज फूड जे आहे ते शरीराला घातक आहे सर पूर्ण

नाही नाही ते देशी नाही त्यामध्ये पण केमिकल आहे त्यामुळे सर माणसाचं आपल्या भारतीय माणसाचं हां

हो हो त्यामुळे आपलं हां हां हां हां हां बरोबर अगदी सर अगदी हां हां सर बरोबर आहे की

हां हां नाही जात आता हल्ली जरा बाहेर जायचं टाळलेलं आहे फास्ट फूडवर जरा कंट्रोल केलेला आहे डॉक्टरांच्या माहितीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं वगैरे घेतलेले आहेत जे प पारंपरिक फूड्स वगैरे आहेत आपलं देशी फूड्स खायचं प्रयत्न चालू आहेत त्यामुळे आता हां हां हां तर भाजीपाला हां हां हां सर बरोबर काय ते चालू आहे सर हां सर आता काय आमच्यात श्रावण महिना आला आहे ना त्यामुळे आता काय भाज्याच चालू आहे भाजी खाणं वगैरे देशीच सुरू आहे आणि मटन सर नॉन व्हेज सर नॉन व्हेजमध्ये पण जरा ते चायनीज कोंबडी वगैरे ते पण त्याच्यात पण ते केमिकलच आहे हो सर ती कोंबडी एक दोन तीन इंजेक्शन दिली की एका महिन्याभरामध्ये मोठी होती परत तेच चिकन चायनीज ह्यामुळे हां हां हां चालेल सर ठेवतो फोन इथं आपण भेटूया जरा मला काम आलं आहे ओके ओके हां हां ओके हां हां ओके ओके भेटूया आपण सर